हॅलो बोला मॅडम बोला मॅडम हो आमच्याकडं फुलांचे दुकान आहे बोला तुम्हाला काय हवं आहे जाई जुई शेवंती आहे निशिगंध आहे परत जरबिरा आहे तुम्हाला कुठल्या प्रकारचे पाहिजेल त्या प्रकारचे आहेत

बर बर बर ठीक आहे

बर संक्रांतीसाठी संक्रांतीसाठी पाच गजरे आणि हळदीकुंकवाच्या दिवशी किती गजरे शंभर वगैरे हो मिळून जातीन तुम्हाला फ्रेश गजरे मिळून जातील हो फुलं जरिबेरा फुलं आहेत बुक्के आहेत बुक्के बुक्के आहे बुक्के आहे हं फ्लावरपाटमध्ये घालायची फुलं आहेत

हो फ्लावरपार्टला सजावटीसाठी हो मिळेल तुम्हाला ऑर्डर जशी तुमची असेल तशी तुम्हाला मिळंल

नाही नाही तुमची ऑर्डर दि तुम्ही आर्डर दिली का आम्हाला त्याप्रमाणे मोबाइलवर पे करा चालेल मोबाइलवर पे करा आम्हाला चालेल ते आम्हाला आणि तुम्हाला जसं पाहिजेल तसं फुलांची ऑर्डर मिळेल बुक्के मिळंल सगळे अनेक प्रकारचे मिळेल तुम्हाला फ्रेश माल सगळा मिळंल ताजा माल आम्ही सोलापूरवरनं आणतो आणि तुम्हाला जसं पाहिजेल तशी मिळंल तुम्ही आर्डर करा मला ऑर्डर तुम्हाला मिळवून देऊ आधी सांगा आम्हाला आं आणि आणि ज्या पत्त्यावर बर का त्या पत्त्यावर सांगा आम्हाला कोणच्या पत्त्यावर पाठवायचं आहे तुम्हाला त्या पत्त्यावर आम्हाला सांगा तुम्ही त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला ऑर्डर करू कोणच्या पत्त्यावर पाठवायचं आदर्शन अं आं हां द् हां धा धाराशिव आदर्शनगर कॉलनित पाहिजे का बर बर आम्ही पाठवू हो पाठवून ठेवू आदर्शनगर कॉलनित हो जुन्या हो ठीक आहे तुम्हाला मिळेल आणि पैसे आम् हो हो मोबाइलवर पैसे तुम्ही पाठवून द्या तुम्हाला यादी ठीक आहे